कामाचे छंद असे की मला हरीविजय ग्रंथ आवडतो राम अवतार आवडतो पांडव प्रताप पिच्चर आणि दुसरी गोष्ट आणखी खास आवडणारी म्हणजे एकच आहे की मी पुस्तक जास्त वाचत राहतो पुस्तकाचा छंद भरपूर असून देवाधर्माचे जास्ती कार्यक्रम करत असतो ज्या ठिकाणी काही एखादा समजा सप्ता असला किंवा यात्रा असली किंवा भागवतावर असलं त्या ठिकाणी मी अवश्य जातो